मी माझा मोबाईल रिचार्ज केलेला आहे पण तो यशस्वीरित्या तो झालेला आहे केले याची मला पडताळणी करायची आहे तर तुम्ही ते तर मला रिचार्ज करा रिचार्ज केलेला आहे कारण मी पैसे पण पेड झालेले आहेत त्याचे पण मला असा मॅसेज नाही आला की तुमचा रिचार्ज सक्सेसफुली रिचार्ज झालेला आहे तुमचा मोबाईल तर तो झालेला आहे की नाही किंवा मी केलेली रक्कम व तुमचा म्हणजे मी दोनशे एकोणचाळीस रुपयाचा रिचार्ज केलेला आहे तर तो रिचार्ज व्यवस्थित झाला आहे का नाही त्याशी मला पट पडताळणी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही मला मदत कराल